हॅलो हा नमस्कार सर मी मयूर मारडीकर बोलतो आहे उस्मानाबादवरून हां सर मी तुमची ॲक्च्युली ॲड बघितली होती ह्याच्यावर इंटरनेटवर तर मला तुमचा तिथून नंबर मिळाला तर हां मला ना आता एक सेकंड हँड कार विकत घ्यायची आहे तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती हवी होती माझं मयूर मारडीकर राहणार हां हां मी आय टीमध्ये कामाला आहे सॉफ्टवेअर इंजिनियर आहे हां आणि मला बघा पाच ते सात लाखापर्यंत बजेट आहे माझं तर हा तर त्याच्यामध्ये मला काय म्हणालात नाही नाही मी फाइव सीटरच पाहिजे मला आणि शक्यतो ॲवरेज वगैरे चांगला असा अशी पाहिजे ह मग डि बरं डिझेलमध्ये ॲवेलेबल होतील का तेवढ्या बजेटमध्ये आपल्या

आच बरं ह्याच्यामध्ये डिजेल किंवा मग सी एन जीमध्ये कोणती घ्यावी असं काय तुमचं म्हणजे त्याचं काय तुम्ही सांगू शकता का त्याचे फायदे म्हणजे सी एन जीचे आणि डिझेलचे अच्छा

अच्छा आणि कलर वगैरे कोणते कोणते आवेलेबल आहेत असं काय चालेल सर आणि ॲड्रेस सांगू शकता का कुठं आहे नेमकं तुमचा अच्छा एमा डी सी चालेल सर चालेल मी आणि तुमचं वेळ किती असते चालेल स चालतं थँक्यू थ मी परवा येऊ शकतो म्हणजे बुधवारची घेऊ शक हो धन्यवाद